हो आपल्या शा महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा ऑल ओवर भारतामध्ये तुम्हाला दिसेल लीगल एड सर्व्हिसही दिली जाते जी मोफत दिली जाते त्यामध्ये ज्या लोकांना साहाय्य हवं आहे किंवा प्रतिनिधित्व हवं आहे वकिलांच कोर्टामध्ये त्या कर्तव्य देण्यात येते पण त्याचे काही नि नि निकश आहेत जसं महिलांना ते मोफत दिले जातं दुर्बल घटक जे असतील समाजातले आर्थिक दुर्बल घटकांना मिळ मिळले जातं अनुसूचित जाती जमातीतील काही असतील तर त्या लोकांना देखील मिळतं त लीगल एडचा फायदा बराच असा होतो याच्यामध्ये की बरेचदा चांगले चांगले वकील त्या पॅनलवर असतात मी स्वतः ल लीगल एडच्या पॅनलवरचा वकील आहे आणि त्यांना क केसमध्ये रिप्रेझेंटेशन मिळतं कोर्टामध्ये एखादं मॅटर असेल बरेचदा पैशा अभावी ते चांगले वकील लावू शकत नाहीत तर अशा केसमध्ये त्यांना मिळतं आणि याच्यामध्ये फक्त माझं एकच म्हणणं आहे की राज्य शासनाने किंवा लीगल एड कमिटी जी ऑल ओवर इंडियामध्ये काम करते त्यांनी मुळात घेताना अतिशय चांगले बरेचदा कसं की हे फुकटचं काम म्हणून वकील लोक यायला पाहात नाहीत पण चांगल्या चांगल्या वकिलांनी यावं असं माझं स्पष्ट भूमिका आहे आणि मत देखील आहे याचं कारण असं आहे की एक ते आपलं एक दायित्वय समाजा पुढे की आपण वकील म्हटल्यानंतर जे घटकांना न्याय आज मिळत नाही आहे त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण त्यांच्याकरिता लढतो आहे मग त्याच्यातून पैसे मिळो न मिळो ते आपलं दायित्व म्हणून आपण करायला हवं नंबर दोन त्याच्यामध्ये असं आहे की बरेचदा जे नवीन विद्यार्थी आहेत अतिशय चांगलं पण त्यांना स्कोप नसेल त्याद्वारे त्यांना एक अपिरन्स मिळतो कोर्टामध्ये की ज्याद्वारे त्यांना देखील चार गोष्टी नवीन शिकायला मिळतात आणि यात म्युचुअल इंटरेस्ट सर्व होतं म्हणजे ज्या व्यक्तीला आपण लीगल एड देतो आहे त्यांना देखील त्याचा फायदा आहे देणारा जो वकिला आहे त्याला देखील शिकायला मिळतं आणि त्याद्वारे कोर्टात अपिरन्स मिळतो आणि अशी आपली सं नॅशनल लीगल एड सर्व्हिस ऑथेरिटी आहे जी ऑल ओवर इंडियामध्ये काम करते त्या अंतर्गत रा तालुका लीगल एड सर्व्हिस असते डिस्ट्रिक हे लीगल एड असते हायकोर्ट लीगल एड असते त्यामुळे या प्रत्येक टायर ऑफ कोर्ट्समध्ये तुम्हाला दिसेल की लीगल एड सब कमिटीज आहेत की ज्या आणि हल्ली त्या अंतर्गत बरेचदा ल लॉ स्कूल ज्या आहेत विधि विद्यापीठं त्यांच्यासोबत देखील लीगल एड फ्रीचे क्लिनिक्स पण हो असतात ज्याद्वारे मग मदत केली जाते आणि मिडिएशन वगैरे याप्रमाणे देखील कोर्टाकडून पुरवलं जातात त्याच देखील ट्रेंड मिडिएशनचं ट्रेनिंग झा चालू झालं आहे आणि याचा बरेच लोकांना फायदा झाला पण आहे